ग्रामीण भागामध्ये मुलं बऱ्याच प्रकारचे खेळ खेळतात जसं की खो खो कबड्डी त्यानंतर पकडापकडी त्याच्यानंतर आंधळी कोशिंबीर क्रिकेट फुटबॉल वेगवेगळ्या प वेगवेगळ्या प्रकारचे खेळ इथे पण खेळले जातात जसं शहरी भागांमध्ये खेळले जातात पण मला असं वाटतं की इथली मुलं खेळ खेळण्यामध्ये स्टॅमिना जास्त असतो मुलांचा कारण त्यांचं इ इथल्या ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या मुलांचं राहणीमान आणि खाण् आहारामध्ये फरक असतो जर शहरी ब भागातल्या मुलांबरोबर कम्पेअर केलं तर कारण इथली मुलं भाज्या फळं याचा जास्त समावेश असतो जेवणामध्ये जास्त करून ती मुलं आम्ही आणि जवळजवळ दिवसभर सुद्धा खेळू शकतात मुलं इथे खेळतात पूर्ण दिवस आणि जरी इथे खेळाला जास्त स्कोप नसला तरी सुद्धा इ ग्रामीण भागातून सुद्धा बरीच मुलं अशी आहेत जी खेळामध्ये करिअर करण्यासाठी पुढे जातात माझ्या शाळेत माझ्या कॉलेजमध्ये सुद्धा अशी बरीच मुलं आहेत जी आज राज्य अशा राष्ट्रीय स्तरापर्यंत खेळलेली आहेत आणि त्यांचं बऱ्याच ना नावलौकिक सुद्धा झाला होता आणि मला असं वाटतं की खेळ खेळण्यामध्ये फरक असा असतो असं मला वाटत नाही पण प्रत्येकाचं खेळण्याची ताकद क्षमता वेगळी असते तसं पण म्हणू म्हणता येऊ शकतं